मी ग्रामीण भागातच राहते माझा म्हणजे कागल तालुक्यातील असं एक छोटंसं गाव आहे तिथं मी राहते तर महिलांना शिक्षण देनाऱ्या बऱ्याच अशा संस्था आहेत जिथं महिलांना नोकरी वगैरे पणदिली जाते आणि त्यातून शिक्षणही त्यांचं पूर्ण होत असतं आता उदाहरणामध्ये इथं एक सुूत गिरणी आहे तिथं बऱ्याच ज्या महिला आहेत तिथं त्या नोकरीसाठी जाऊ शकतात त्याच्यानंतर ग्रामीन भागामध्ये शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या पण भरपूर आहेत त्यानंतर इत म्हणजे लोकांना कुशल बनवण्या्साठी किंवा त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी म एखा उदाहरणामध्ये इथं एक शाळा झालेली आहे जी शाळा म्हणजे प्रायव्हेट आहे त्या शाळेमध्ये चपाती करण्यासाठी बऱ्याच इथून बायका आहेत त्या बायका दोन म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात अशा जातात त्यामुळे त्यांना एक वेळ ठरवून दिलेले आहे त्यामुळे तो एक त्यांच्यासाठी रोजगार झालेला आहे त्यानंतर बऱ्याच बायका पापड लाटणे किंवा वेगवेगळ्या पदार्थ तयार करणे लोणचे पापड असतील किंवा वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्या विकतात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांना कुशल बनवण्याच्या विविध अशा छोट्या छोट्या संस्थासुद्धा स्थापन आहेत अन मग असं करताना एका मी सामाजिक कार्यकर्तना म्हणजे के पी पाटील म्हणत त्यांना भेट दिली तर त्यांनी साखर कारखान्यामध्ये बऱ्याच अशा लोकांना म्हणजे नोकरी दिलेली आहे ग्रामीण भागामध्येे असनी जी मुलं आहेत बेरोजगार आहेत त्यांना त्या कारखाण्यामध्ये छोट्या मोठ्या कामावरती त्यांनी तिथं लावलेलं आहे त्यामुळं त्यांची जे कुटुंब आहेत तर त्या कारखाान्याच्या त्या कामाच्या पैश्यावरती ती चालतात त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना कुशल करण्याचं काम एक त्यांनी चांगलं केलेलं आहे आणि या भागामध्ये जो कारखाना आहे तो चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलं आहे त्यांना कोजरेशनचा पुरस्कार देेखील मिळालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये हे खूप मोठं कार्य मला दिसून